सध्याच्या युगामध्ये लहान मुलं कार्टून बघण्यात गढून जातात आणि टी व्ही चालू केला कितीही महत्त्वाचा कार्यक्रम असला तर ते बंद करून कार्टूनचाच कार्यक्रम लावतात एखादी मालिका वगैरे घरचे लोक बघत असले तरी ती बंद करतात आणि कार्टून बघण्यातच वेळ जास्तीत जास्त वेळ घालतो घालवतात आणि जेवण करताना सुद्धा ते कार्टून लावूनच बघत बघतच जेवण करतात त्यामुळं इतर जे काही वाचन इतर जी गोष्टी आहेत त्याच्याकडं दुर्लक्ष होत आहे आणि जे काय मैदानी खेळ आहेत किंवा काही पूर्वीचे जे काही खेळ खेळले जात होते ते कुठलेही खेळ खेळले जात नाही सध्या आणि आमच्या काळात तर ही कार्टून वगैरे असा काही प्रकार नव्हता त्यामुळं आम्हाला काही ते शिकता आलं नाही बघता आलं नाही आणि त्यावेळेस सगळे मैदानी खेळ होते कबड्डी म्हणा विटूदां विटूदांडी आणि अशा मैदानी खेळातच आमचा वेळ जायचा